मी जिथे नोकरी करते आहे रिसर्च फील्डमधे इथे माझ्या करियरसाठी पुढच्या भविष्यामधे बरंच काही स्कोप आहे कारण की रिसर्चमध्ये वेगवेगळ्या विषयांवरती रिसर्च केला जाते तर हे जे आहे रिसर्च आपल्याला प्रत्येक गोष्टी चा बारकाईनी विचार करायला भाग पाडते आणि दैनंदिन जीवनाबद्दल आपल्या आयुष्यात घडणाऱ्या घडामोडींचा देखील त्यामध्ये अभ्यास केला जातो आणि ह्यातून कुठले कुठले आपले प्रगतीचे मार्ग आहेत किंवा कुठल्या अशा गरजा आहेत की ज्यांच्यामुळे आपलं जीवन सुरळीतपणे चाल चालेल तर त्या मार्गांचा शोध घेतला जातो तर ह्यामध्ये मला जास्तीत जास्त पुढच्या माझ्या येणाऱ्या आयुष्यामध्ये स्कोप आहे असं मला वाटते आहे आणि ह्यामध्ये मी समाधानी आहे आणि पुढे चालून मला माझ्या या कार्यामध्ये मला जास्त प्रमाणामध्ये समाधान लाभेल असं वाटते आणि मी जास्तीत जास्त माझ्या आयुष्यात शांतता आणि समाधानी जे आहे ते मी शोधते आहे